राज्यातील शिक्षणपद्धती शाळेतील विद्यार्थ्यांची जी गळती आहे त्याला जबाबदार पूर्णतः आईवडिलच नसून सोबत शिक्षकसुद्धा आहे जोपर्यंत आईवडिलांमध्ये शिक्षणाविषयी अवेरनेस येत नाही तोपर्यंत मुलं हे शाळेतनी शंभर टक्के प्रेझेंटी किंवा हजेरी लावू शकत नाहीत त्याच्यामुळं शिक्षकांनी विद्यार्थ्यांसोबत सोबत त्यांच्या आईवडिलांमध्ये सुद्धा शिक्षणाविषयी अवेरनेस आणायला हवे आणि त्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगायला हवे आणि तसेच विद्यार्थ्यांचे जेव्हा शिकण्याची इच्छा होते तेव्हाच विद्यार्थी शिकू शकतो परंतु आजकाल काही शिक्षक असे असतात की जेव्हा विद्यार्थ्यांची शिकण्याची इच्छा नसते तरी जबरदस्ती त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करतात छड्या देऊ देऊ शिकवण्याचा प्रयत्न करतात यामुळं काय होते की विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी जी रुची असते ती थोडी थोडी कमी होत जाते आणि त्यामुळं विद्यार्थी हे शाळेमध्ये गैरहजर राहतात त्याच्यामुळं पूर्णतः शाळेमध्ये असतांना शिक्षकाची जबाबदारी असते की विद्यार्थी हा अतिशय रुची घेऊन शिक्षण घ्यावा